हॅलो दिशा एजन्सी आप स्वप्ना मॅडम बोलत आहेत का हो मी निक्षिपा बोलते आहे मॅडम ॲक्च्युली मला मुंबईला यायचं होतं एज्युकेशन रिलेटेड ब बघायचं होतं म्हणजे कॉलेजेस असो हॉस्टेल्स असो पी जी असो तर काय डिशा एजन्सीमध्ये मी सोशल मीडियावरून बघितलं की ते लोक इन्फॉर्मेशन वगैरे गाईड करतात तर तर मला इन्फॉर्मेशन पाहिजे होतं तुमच्याकडून हो मॅडम यायचं आहे सध्या माझं ग्रॅज्युएशन सध्या माझं अकरावी बारावी झाली आहे तर ग्रॅज्युएशनसाठी यायचं आहे मॅडम अंडर ग्रॅज्युएट मला इंटरेस्ट तर सायन्समध्ये आहे मॅडम मुंबई एरिया मॅडम जे मुंबई प्रॉपर मुंबई सबर्मन एरिया आहे ना तिथेच घ्यायचं आहे मला ओके मॅडम आता सध्या तर नाही जमेल पण मी जूनच्या महिन्यात येऊ शकते मॅडम एक जून ते तीन जूनपर्यंत हां मॅडम चार्जेसचं काही प्रॉब्लेम नाही आहे पण कॉलेजेसचे वगैरे नावं वगैरे सांगू शकता का तुम्ही बरं मॅडम चालते आणि हॉस्टेल्स वगैरे असणार का ओके मॅडम त्यांचे चार्जेस वगैरे सांगू शकता का

हां मॅम चालतं आहे मॅम एक जूनला येणार आहे तीन दिवसासाठी मॅडम हां ट्रॅव्हल एक्सपेन्स आणि फूड एक्सपेन्स मी घेते काय परमिशनाय तुमचे चार्जेस तुम्ही सांगू शकता का हो मॅम चालतं आहे हो मॅडम लिहा निक्षिपा निक्षिपा कामत एक जून ते तीन जून मॅडम हो मॅडम चालतं आहे हाच नंबर आहे ना मॅडम ठीक आहे मॅडम थँक यू